आमच्या परिसरात अशा प्रकारच्या हिंसाचार रोखण्यासाठी काही महत्त्वाचे नियम आणि मार्गदर्शक तत्त्व आहेत सर्वप्रथम म्हणजे खेळाच्या आयोजकाने आणि कोचिंग सेंटरने फेर प्ले धोरणं पाळणं हे बंधनकारक आहे यात वाद होऊ नये म्हणून रेफ्री किंवा पंच नियुक्त केले जातात आणि त्यांचा निर्णय अंतिम मानला जातो शिवाय स्थानिक क्रीडा संस्था किंवा शाळा किंवा महाविद्यालयातील क्रीडा समित्या नियमांचे काटेकोर पालन करतात जर एखाद्या खेळाडूने इतर खेळाडूवर मारहाण केली किंवा अपशब्द वापरले तर त्याला स्पर्धेतून निलंबितही केलं जातं काही ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे पण लावले जातात जेणेकरून कोणताही वाद झाल्यावर नंतर पाहणी करता येते पोलिस स्टेशन किंवा ग्रामपंचायत याच्याशी संपर्क करून अशा प्रकरणामध्ये त्वरित कारवाई केली जाते माझ्या मते खेळ हे मैत्री एकता आणि शिस्त यासाठी असतात त्यामुळे अशा हिंसाचाराला थारा न देता सर्वांनी नियमांचे पालन केले पाहिजे आणि खेळ ही स्पर्धा असली तरी वैर नाही ही भावना मनात ठेवली पाहिजे आणि इमानदारीने आपल्याला खेळ खेळ खेळला पाहिजे